आमच्या घरात विविध प्रकारचे पेयं बनवून पिण्याची फार आवड आहे तर ती अशी की कैरीचा पना आंब्याचा रस टरबूजचा ज्यूस खरबूजचा ज्यूस चहा कॉफी कोल्ड कॉफी मिल्क शेक केळीचं ज्यूस बनाना शेक पायनॅपल ज्यूस